व्हिडिओ शूटिंग आणखी फोटोफर लागणार ना तुम्हाला फोटोशूट तरी मॅडम म्हटलं म्हणजे तुमची तारीख किती आहे तरी

हळदीचं पण आलं का त्याच डेटला का त्याच्या नंतर आहे आणि पंधरा तारीख मध्ये म्हणजे पहिलं का स्टार्टींगला हळदच राहते ना उष्टी होते तेरा तारखेपासून तेरा ते किती म्हटलं तुम्ही पंधरा

तर पहिल्या दिवशी तुम्हाला फोटो आणि शूटिंग लागणार का फक्त फोटोच लागणार का दोन्ही पण लागणार दोन्ही पण आणखी आहे आणि दुसऱ्या दिवशी रेट म्हटलं म्हणजे आता समजा ज्या दिवशी ल लग्नाचं राहणार त्या दिवशी जास्त टाइमिंग लागणार कारण की अकरा वाजता बसून ते सायंकाळ पर्यंत नाही सहा वाजेपर्यंत मॅक्झिमम टाईम राहणारच तर तुम्हाला आणि हळदीचं म्हटलं म्हणजे तुमचं किती घंटे लागणार तरी तीन चार घंटे आणि हळदी झाल्यानंतर अधिक लग्नाच्यानंतर आणखी आहे ना तर त्याचं त्याचं पण एक दोन घंटे राहणार जास्तीत जास्त आहे ना हा तर तुम्ही जर म्हटलं म्हणजे तीन दिवस होऊनच झाले पण त्याच्यातले जर म्हटलं म्हणजे लग्नाच्या दिवस जो आहे तो टाईमिंग जास्तहून आला आणि हळदीचा जो आहे तो कम होत आहे टाईमिंग आणि तो कथेचं जर म्हटलं म्हणजे देवाचं तेवढं मी ऍडजस्टमेन्ट करून टाकणार देवाचं असल्यामुळे तरी तुम्ही म्हटलं म्हणजे मला आठ हजार रुपये लागणार नाही नाही मॅडम हे बरोबर आहे तुमचं ज्याला पण ठीक कसं आता मी तुम्हाला मी जे आता फोन नंबर ज्याने पण दिला असणार त्याला माहीत असणार काय ह्या तो शूटिंगवाला आहे तो कसा आहे बाबा क्वालिडेट आहे आपल्यापाशी जो कॅमेरा आहे तो चांगला आहे लेव्हलचा असल्यामुळे